राज्यातील वृत्त जे सरकारशी संबंधित आहेत त्या अतिशय भडक स्वरूपामध्ये पुढे आणण्याचा प्रयत्न करत असतात आणि राजकारण म्हटलं की त्याच्यामध्ये पक्ष आलेच तीन चार प्रकारचे पक्ष एकत्रित येतात आणि हा पक्ष त्याच्याबद्दल बोलतो तो पक्ष त्याच्याबद्दल बोलतो एकमेकांवर टिका केली जाते आणि मग ते वृ वृ वृत्तपत्रांमधून बाहेर येतं सगळं त्यांची जी पद्धत आहे ती खूप अशी म प्रक्षोभक आहे शांततेमध्ये वगैरे अशा म प्रकारे पुढे येत नसून प्रक्षोभक किंवा भांडण्याच्या स्वरूपामध्ये आंदोलनाच्या याच्यामध्ये स्वरूपामध्ये वगैरे अशा पद्धतीने जे समोर येतं मला असं वाटतं की शांततेच्या मार्गानी ह्या सर्व्या गोष्टी व्हा व्हायला हव्यात पण त्या तशा होत नसून भांडण तंटे ह्या स्वरूपामध्ये वृत्त माध्यमं हे पुढे आणत असतात ती पद्धत चुकीची आहे कधीही शांततेनी म प प्रश्न छान पद्धतीने सोडवल्या जातात पण आजकाल ल लोकांना देखील ही ही शांततेच्या पद्धतीने जायचं नसतं त्यांना पण भांडण तंटे याच्यामध्येच आवड रुची जास्त असते